हॅलो ॲमेझोन हा मी एक प्रॉडक्ट बाय केलं होत ऑनलाईन माझा आई डी आहे वन टु नाईन फोर टु नाईन

तर मला ती आली आहे सिंगल बेडची प्लस त्याच्यामध्ये मी प्रिंटेड जी मागवली होती त्या प्रिंटची तर नाही आहे भलत्याच प्रिंटची आली आहे आणि ती प्रिंटसुद्धा एवढी लो कॉलिटिची आहे ना की आणिमध्ये च ते चुरगळलेलं आहे डाग आहेत प्लस त्याच्या बरोबर मला तुमच्याकडून जेव्हा मी ऑर्डर केली होती तेव्हा त्याच्यावर मला फ्री पिलो कव्हरसुद्धा होते तेसुद्धा नाही आलेत म्हणजे लाईक मी ऑर्डर करतो आहे काय आणि तुमच्याकडून मला प्रोडक्ट येतं आहे काय जर एवढं जर तुम्ही नाही नाही नाही नाही नाही मी ऑलदेडी मी किंग साईझच मागवली होती तुम माझ्याकडे आहे ना मी जे पर्चेस केलं होतं माझ्याकडे माझ्याकडे हिस्टरीमध्ये आहे हो आहे आहे मी तुम्हाला मी वाटल्यास तेसुद्धा मी मेलवर वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करतो मी ऑलदेडी काय प्रोडक्ट मागवलाय मी त्याला ऑलदेडी पे करून मोकळा झालो आहे आणि आता मी ते कॅन्सलेशनला टाकतो आहे रिफंडसाठी तर तेसुद्धा होत नाही आहे म्हणून मी कॉल केला आहे

प्लीज तुम्ही हां तुम्ही का काहीतरी अरेंज करा जो आहे तो मुलगा आला होता त्याला तुम्ही पाठवा आणि त्याला तुम्ही सांगा की री रीफंड करायला घेऊन जायला ते कारण प्रोड्क्ट जे मागवतो ते क्वालिटीचंच नाही आणि मी त्यासाठी करू काय हो हो नक्की तुम्ही आजच्या आज पाठवा कारण नंतर आम्ही नाही आहोत सो आज तो येईल आणि घेऊन जाईल ते बेटर पडेल हा ठीक आहे